हॅलो मयुरी कापसे बोलत आहेत का मी आय आय टी इन्स्टिट्यूटमधून बोलते आहे मुंबईमधून करिअर कौन्सिलर आहे मी तिथे तर ॲक्चुअली आमच्याकडे काही आय टी क्षेत्रामध्ये वेगवेगळे कोर्सेस निघालेले आहेत तुम्ही काय करता आता सध्या सुरु आहे म्हणजे झालं नाही का लास्ट इयर आहे का तुमचं अच्छा तर एम बी एमध्ये काय आहे तुमचं स्पेशलायजेशन फायनान्स आणि आय टी आहे अच्छा म्हणजे आय टी तुमचं एक इंटरेस्टचं असेल म्हणूनच तुम्ही घेतलं फायनान्स आणि आय टी पुढे तुम्ही कशामध्ये करिअर करणार आहेत फायनान्समध्ये की आय टीमध्ये आय टीमध्ये ठीक आहे मग आता आय टीमध्ये तर मग बेस्ट आहे की आमच्याकडे खूप सारे कोर्सेस अव्हेलेबल आहे त्याची आत्ता या आत्ताच्या टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये खूप जास्त डिमांड आहे आणि पुढे जाऊन आय टी सेक्टरमध्ये खूप कंपनीज आलेल्या मिहानमध्ये पुणेमध्ये आय टी हब आणि तुम्हाला माहीत असेल की आय टी आय टीमध्ये तितकं सिलॅबस पण असतो पण अभ्यास केला तर तितकं पॅकेज पण आपल्याला मिळतं जे एकदा सेटल होऊन जातं माणूस जर आय टीमध्ये काही केलं तर ऑनलाईन कोर्सेस पण आहे आणि ऑफलाईन पण आहे तुम्हाला कुठला आवडेल करायला अच्छा तुम्ही कुठे राहता आता अच्छा हो का ठीक आहे ना ऑनलाईन कोर्स आम्ही करून देऊ शकतो जसं तुमचं लास्ट इअर क म्हणजे एकदम खतम झालं तुमची एक्झाम झाले सगळं झालं कंप्लीट झालं तर तुम्ही आम्हाला कॉल करा किंवा आम्ही तुम्हाला कॉल करू दोन मेणा तीन महिन्याच्या नंतर एक रिमायंडर कॉल म्हणून देऊ आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा कसं काय करायचं त्याच्यामध्ये मी प्रॉस्पेक्टस वगैरे तुम्हाला वॉट्सअपला पाठवते तर तुम्ही बघा आणि सांगा तसं कारण की तुम्हाला करायचं आहे तर इथनं केलेलं सगळ्यात आणि आम्ही स्कॉलरशिपसुद्धा प्रोव्हाइड करतो फर्स्ट कम फर्स्ट सव आहे आमच्याकडे जो पहिले येईल ठीक आहे ठीक आहे आम्हाला सांगा तसं मग आणि कुठले फ्रेंड्स पण असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही सांगू शकता ठीक आहे ओके सांगा मग थँक्यू